मी माझ्या मुलीसोबत त्यांची ट्रीप जाणार होती वॉटर पार्क शिवतीर्थला तसं आमच्या जवळ म्हणजे जुनेवानी गावाजवळ वाघबिला पण आहे वाघबिला म्हणून पण वाटर पार्क एक जवळचा त्यापैकी आम्ही शिवतीर्थला गेलो होतो जे नवीन आत्ता जस सुरुवात झाली आहे त्याची

छान हसत खेळत छान ट्रॅव्हलिंग झाली एक दीड तासाचं रण होतं आमच्या गावापासून आणि तिथे गेल्यानंतर मग आम्हाला एक टुरि म्हणजे गाईड देण्यात आला आणि गाईड देण्यात आल्यानंतर मग त्याने आम्हाला तिथे असलेल्या बगीचामध्ये खूप सारे वेरायटीचे अनेक प्रकारच्या जातीचे नाही का असे झाडं वगैरे होते झाड आणि काही मग भाजीपाल्याचे पण वेगवेगळे प्रकार तसे नाही का झाडं आम्हाला दाखवण्यात आले त्यानंतर मग परत आम्हाला मग नाही का पाण्यामध्ये हं पाण्यामध्ये घेऊन गेले तिथे नाही का बोटिंग करायला लावली छानपैकी तिथे दोन तीन प्रकारचे बोटिंग होते असे वेगवेगळ्या प्रकारचे नाही का आम्ही त्याच्यामध्ये पण छानपैकी म्हणजे प्रवास केला त्या बोटिंगमध्ये पण आणि त्यानंतर मग आम्हाला मग डान्सिंगसाठी नेलं वॉटर पार्कमध्ये डान्स करायला जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्ही व तिथे डान्स करायला आम्हाला घेऊन गेले मग तिथले आम्हाला कपडे घालायला दिले म्हणजे जे तिथले असतात वॉटरचे ते आणि त्याच्यानंतर तिथे मग मस्त मुलांनी मुलींनी आणि परत पेरेंट्स लोकांनी सर लोकांनी खूप एन्जॉय केलं तिथे आणि छान तो प्रवास झाला आणि त्यानंतर मग सायंकाळ झाली मग आम्ही म्हणजे मग ती बंद पण होण्याची वेळ होती आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो तो खरंच एक चांगला अनुभव होता अविस्मरणीय